मला पेंटिंग आवडतं आणि ते छंद बनवून जोपासायला पाहिजे हे मला म्हणजे लहानपणापासूनच पेंटिंगची आव आवड होती पण वेळ भेटत नव्हता कारण परिस्थिती तशी नव्हती त्यानंतर जेव्हा कोरोनामध्ये घरी बसायची वेळ आली म्हणजे घराच्या बाहेर पडताच येत नव्हतं आणि वेळही जात नव्हता त्यावेळी मला ते पेंटिंग करायला लागलो साहित्य काही घरी होतं काही आजूबाजूच्या लोकांकडून घेतलं मागितलं आणि त्या काळामध्ये जवळजवळ वर्षभर भरपूर वेळ होता हातामध्ये कारण काहीच कामधंदे सगळे बंद होते तर त्यावेळेस मला तो म्हणजे चांगल्या प्रकारची चित्रं काढायला लागलो बऱ्यापैकी संग्रह पण झाला आणि म्हणजे ती आवड वाढत गेली आणि तिच्यानंतर मला ते छंद म्हणून जोपासावंसं वाटलं म्हणजे आत्ताही जेव्हा जेव्हा वेळ भेटतो सुट्टी असते किंवा फावला वेळ असतो त्यावेळेस मी चित्र काढत बसतो आणि माझा छंद जोपासतो